आपल्या राज्यात अशी भरपूर राष्ट्रीय उद्यानं आणि वन्यजीवन अभयारण्य आहेत कर्ना ते पनवेलजवळ कर्नाळा आहे तसंच नागपूरजवळ ताडोबा आहे कोल्हापूरजवळ कोल्हापूरजवळ पण छान पक्षी अभयारण्य आहे दांडेली तर इथे आपण छान ह्या अभयारण्याचा आनंद घेऊ शकतो आता ताडोबाचं म्हटलं तर आपण मुंबईहून जाताना क आपण नागपूरला पोहोचायचं आणि नागपूरून सकाळी आपण तिथे बस किंवा टेम्पो ट्रॅव्हलर जे काय किती लोक असतील त्याप्रमाणे आपल्या सोईने गाडी बोलवायची आणि ती आपल्याला ताडोबाला घेऊन जाते आणि ताडोबामध्ये भरपूर गेट आहेत आणि ते तर वाघ बघायला खूप असं इंटरेस्टिंग ते अभ आर आर अभयारण्य आहे